जसं की आता आपला महाराष्ट्र खूप सर्व भागांमध्ये वाढलं गेलेलं आहे त्यामध्ये खूप सर्व पद म्हणजे प्र प्रकाराचे संस्कृती आहे महाराष्ट्रातच खूप वेगवेगळ्या प्रकाराची भाषा पण होते त्यात मराठीच असते पन त्या मराठीचा जो रंगरूप असतो प्रत्येकाला वेगवेगळा असतो जसं की आता आपण कोळी म्हणतो कोळी हे समुद्री तटांच्या साइडला राहतात आपण कोकन झालं ते मासे पकडतात माशांचं व्यवसाय करतात त्या साइडला आपलं कोल्हापूर झालं तिथे महालक्ष्मी देवींचं मंदिर आहे मोठं आपलं पुणे झालं विद्याचा महासागर आपल्या महाराष्ट्राचं तर या प्रमाणे आपला पूर्ण महाराष्ट्र खूप सुंदर बनलंय आपल्या महाराष्ट्रातच खूप वेगवेगळ्या प्रकारचे संस्कृती आहेत खूप रीत आहेत खूप वेगळ्या प्रकारचे लोक आहेत तसं नागपूरचे लोक आपले रत्नागिरी हे सगळेच सुंदरता आहे आपल्या महाराष्ट्रात असं आहे